धाराशिवमध्ये पर्यटक जास्त करून तर तुळजाभवानी मंदिरामध्ये येतात कारण आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी आमची तुळजाभवानी माता आई तुळजाभवानी यांच्या मंदिरामध्ये खूप लांबून लांबून कर्नाटक आंध्र प्रदेश किंवा बाहेरून मुंबई पुणे खूप लांबून लांबून लोक देवीच्या दर्शनासाठी येतात देवीच्या दर्शनाबरोबरच ते आसपासचा सर्व एरिया पाहायचा उत्सुक असतात ते खूप काही बघतात मग आमच्याकडे अजून पाहायला गेलं तर नळदुर्गचा किल्ला आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिक आहे आमच्याकडे त्यासाठी त्या नळदुर्गच्या किल्ल्यावरती खूप पर्यटक येतात तिथं पूर्ण काही त्यांना जे आवडतं त्या प्रत्येक सोयी आहेत आणि स्पेशली म्हणजे आम्ही त्या नळदुर्गच्या किल्ल्याला स्पेशली असं सजवलं आहे जसा पुराण काळामध्ये होता तसाच आहे आणि तसाच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पर्यटक आमच्याकडे त्या ठिकाणी खूप येतात आणि अजून बघायलाच गेलं तर आमच्याकडे तेर तेर म्हणजे संत गोरोबा काकाचं मंदिर आहे तर गोरोबा काकाच्या मंदिरासाठी काही लोकं दान करतात भेटायला जातात मंदिर खूप जुनं आहे आसपासचा एरिया खूप छान आहे त्यामुळं बघायला जातात बघून छान त्यांना पण माहिती भेटते की इथं जुने संत कोणीतरी होऊन गेलेले आहेत आमच्या धाराशिवमध्ये खूप अशी जागा आहेत जिथं खूप काही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत